हा ब बोला मॅडम हां बोला ना हां बोला ना

अच्छा अच्छा कधी आहे वाढदिवस बरं अच्छा अच्छा ठीक आहे हां तर डेकोरेशन आम्ही तर करत नाही आहे पण आमच्याकडे काही नंबर्स आहेत जे नेहमी आमच्याकडे येऊन करतात डेकोरेशन तर ते तुम्हाला आम्ही नंबर पाठवू ते तुम्हाला व्हॉट्सअपवर टाकतील डेकोरेशनचे प्रकार काय काय बुवा बलून असेल किंवा इतर काही आणि त्यानुसार मग वेगवेगळी प्राईज असतील त्याची तर तुम्ही त्यांना सांगितलं तर ते येऊन लावून जातात ते तुमचे तुम्ही त्यांना पे करा आणि जेवणाचं म्हणालं तर तुम्हाला काय म्हणजे तुम्ही जर सांगितलं तर बरं होईल तुम्हाला म्हणजे किती प्राईसपर्यंत तुमचे हे आहे तयारी

अच्छा

हां ते नऊ जण असेल तर मग तुम्ही आ ला कार्टच घेऊ शकता ना

असं काय स्पेशल मेनु सांगायची काय गरज नाही रेग्युलर जे हॉटेलमध्ये आहे ते तुम्ही घेऊ शकता आणि एक केक तुम्ही म्हणाला तर आम्ही आणतो ते जे प्राईज ॲड करतो आमच्या बिलामध्ये किंवा तुम्ही पण स्वत घेऊन घेऊ शकता केक हां ठीक आहे मग तुम्ही घेऊन येत असेल तर काय तुमची चॉईस हं हं के साधारण काय प्राईज केक आहे समजा आमच्याकडं पण जर ॲवेलेबल असेल तर आम्ही सांगतो अच्छा ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही मॅडम मग मग मी त्या पद्धतीनं तयारी करतो हं ओके ओके थँक्यू ओके थँक्यू